हॅलो हा सुकृत तन्वी बोलते आहे हो अरे नाही आम्हाला का आजीला घेऊन जायचं होतं तर त्यासाठी मला ओला किंवा उबेर बुक करायची होती तर मला सांगू शकशील का की नक्की कोणाचं गुणांकन चांगलं आहे कारण म्हणजे कोण चांगली आपल्याला सर्विस देऊ शकतं कारण आजीला घेऊन जायचं त्यामुळे मला थोडं जरा व्यवस्थित न्यायचं आहे तिला बरं ओला नको का कुठे जायचं आहे मला ठाण्याला जायचंय हो हो हो अरे काकाकडे जायचं होतं आजीला घेऊन गणपतीसाठी ठाण्याला बरं हरकत नाही मग ओला नको बोलतोस का महाग पडतं का हरकत नाई म उबेर उबेरचं चालेल का मग मी काय म्हणते क रिक्षा करू की ओला म्हणजे ऊबेरची ऑटो पण होते की का ओलाची रिक्षा असते कदाचित कॅबच करू ना हा पण फोर सीटर करते मग मी आणि ते सामान वगैरे ठेवायला देतील ना जागा कारण खरं माज्याकडे एक दोन बॅग होत्या उबेरवाले बरं हरकत नाही चालेल म ते पिकेंट म्हणजे समज घराच्या इथपर्यंत येतील ना घ्यायला कारण की आजीला तिथपर्यंत नेता येणार नाही मला त उबेरवाले येतील ना इथपर्यंत आणि त्यांची हां त्यांची सेवा पण चांगली आहे का बरं हरकत नाही चालेल मग कसं मी बुक करू ते उबेरवरनं फक्त हे करू का पण म पेमेंट अच्छा पेमेंट नंतर करू बोलतोस ओके ओके पूर्ण प्रवास झाल्यानंतर त्याचं मी पेमेंट करू आधी नको करू ठीक आहे चालेल हरकत नाही बरं थँक्यू